आमच्याकडे तसं तर चोवीस तासाची वीज असते पण कधीकधी लाईन गेल्यामुळे आम्हाला भरपूरसे प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात आम्ही उन्हाळ्यात कूलर नाही जाळू शकत पंखा नाही जाळू शकत ए सी नाही जाळू शकत पावसाळ्यामधे आम्हाला गरम पाणीची व्यवस्था करावं लागती त्यामुळे आम्ही वॉटर हीटरही नाही जाळू शकत हिवाळ्यात आम्हाला गरमी हीटर नाही लावू शकत खूप प्रॉब्लेम्स होते लाईट बंद होऊन जाते त्यामुळे खूप जास्त अंधार होते सैप अंधार झाल्यामुळे आम्ही स्वं स्वंपाक ही बरोबर करू नाही शकत खूप प्रॉब्लेम होते आणि कामाला फोनमध्ये कुठले काम राहिले लाईन नसल्यामुळे आम्ही तेही नाही करू शकत